हां बोला खेळकर बाई कशासाठी फोन केला आहे

बरं बरं यावर नक्कीच विचार केला जाईल मी तुमची जे मागणी आहे ती कमिटीकडे ठेवत आहे आणि तुमचे जे काही प्रॉब्लेम्स आहे ते मी सॉल्व करण्याचा प्रयत्न करतो याच्या व्यतिरिक्त कुठले अजून प्रॉब्लेम आहे का

पण तुम्ही पण तुम्ही मला एक सांगा त्या सरांनी जे सांगितलं आहे ते तुमचं काम आहे की नाही म्हणजे

बरोबर आहे पण त्या सरांना वाटत असेल की तुम्ही जे काम करता तेथे त्यांना योग्य वाटत नसेल म्हणून ते म्हणत असेल कदाचित उगीच ते म्हणजे तुम्हाला कशाला म्हणणार आहे बरं बरं ठीक आहे तसा विचार आम्ही करतो आहे कमिटीपुढे तसा तुमचा जो प्रॉब्लेम आहे तो कमिटीपुढे मांडतो आम्ही आणि मॅथेमॅटिकच्या सरांना पण विचारतो की काय प्रॉब्लेम आहे या बाईंचा तुम्ही कशाला त्रास देता ओके बरं कसं आहे ना मुलांचं काय तेवढं मनावर घ्यायचं नाही आता कसं आहे दहावीतले मुत मुलं आहे त्यांचं वयच ते गोंधळ करण्याचं असते ओके कधी कधी होऊ शकते ते टिंगलबाजी करत असेल पण तेवढं ते मनावर घ्यायचं नाही जर जर तू वारंवार अशा गोष्टी होत असेल तर मात्र याकडे ना नजरअंदाज करायची नाही आणि कोणता मुलगा असा आहे की तो तुम्हाला त्रास देतो तेय कंप्लेंट जे आहे तुम्ही माझ्याकडे करायला पाहिजे त्याच वेळेस करायला पाहिजे बरं बरं चालेल या व्यतिरिक्त अजून काही बाई प्रॉब्लेम आहे का तुमचे बरं ठीक आहे ना तुमचा जो प्रॉब्लेम आहे ना कमेटीपुढे मी मांडतो आणि तुमच्या सोबत एक सहकारी म्हणून एक व्यक्ती नियुक्त करतो मग चा मग चालेल ना बरं बरं ठीक आहे मग ठीक आहे मग फोन ठेवतो आता